मी माझ्या गाण्याचा सराव सध्या करत नाही कारण सध्या घसा हा वयानुसार जरासा घोगरा असा झालेला आहे पण त्यालाच अनुसरून मी एक दुसरं असं कार्य करते लिखाणाचं तर लिखाण म्हणजे तुम्ही काय म्हणाल काय करता तसं लिखाण म्हणजे मी ध धार्मिक ग्रंथ लि बघून लिहिते ज्यावेळेला आपण बघून लिहितो ना त्यावेळेला कुठलाही शब्द आपला चुकत नाही म्हणजे प्रत्येक शब्द लिहिला जातो ते प्रत्येक वाक्य तीन वेळा वाचलं जातं आणि लिहिल्यामुळं आपल्या तो लक्षात राहतो आणि मेंदू कार्यरत राहतो आणि असे हे धार्मिक ग्रंथ मी लिहायला सुरुवात केली एक मला त्यात आनंद मिळत गेला सुरवातीला मी गोंंदवलेकर महाराजांचं चरित्र लिहिलं ते माझं दीड महिन्यात पूर्ण झाल्यावर मी त्याच्या अजून दोन प्रतीक लिहिल्या त्याच्यानंतर मी भागवत लिहिलं ज्ञानेश्वरी लिहिली स्वामी समर्थांचं लिहिलं बाळूमामांचं लिहिलं गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं असं करं असं ल केल्यानं काय होतं ते शब्द जे आहेत किंवा त्यांची जी सा सांगण्याची त्यांना स संतांना आपल्याला काय सांगायचं आहे हे आपण मनन करू शकतो आणि ह्याचा मला खूप उपयोग झाला आहे आणि त्या लिहिल्यानं वाचल्यानं मी येता जाता की ते वाक्य माझ्या डोक्यात घोळत असतं आणि ह्याचा अर्थ काय असेल हे कसं असेल ह्याचा मी विचार करत असते आणि आता मी सध्या दासबोध लिहिते आहे दासबोध तर माहिती आहे रामदासस्वामींचा अतिशय सुंदर असा संसाराच्या बाबतीत लिहिलेला रामदासांनी केलेला एक हे आहे उपदेश केलेला आहे आणि तो दासबोध सध्या मी लिहिते आहे आणि ज्यावेळेला मी ज्ञानेश्वरी लिहून झाली माझी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला मनामध्ये एक अशी उलघाल घालमेल होती किंवा संताप होता म्हणा ना किंवा कुणावर राग किंवा रागवणे रुसणे असं जे होतं ते ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर माझ्या डोळ्यातनं अक्षरशः घळाघळा अश्रू गेले आणि की माझं मन शांत झालं आणि मी जे कुणावर रागवले होते की मला की का असं होतं ना आपण मनुष्य म्हटल्यावर साधव म्हटलं की आपण म्हणतो न की माझ्याच नशीबात असं का असा साहजिक प्रश्न येतो आणि तो प्रश्न निघून गेला आणि माझं मन शांत झालं हे झालं ज्ञानेश्वरीचं आणि ज्यावेळेला भागवत लिहिला भागवताने तर मला काय दिलं मी म्हणेन सामर्थ्य दिलं भागवत लिहिताना माझ्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन झालं तर ते सोसण्याचं धैर्य मला भागवताने दिलं आणि भागवतामध्ये असलेल्या कृष्ण लीला ह्या तुमच्या जीवना म्हणजे एक संबोधतात किंवा काय जगायचं आहे कसं जगायचं आहे हे भागवत तुम्हाला शिकवतं आणि कृष्ण लिला का क केल्यात ह्या कृष्ण लिला ते आपल्याला भागवतामध्ये समजत आणि आमचे बाळूमामा आदमापूरचे अतिशय सुंदर असं संत आहेत ते आणि तुम्ही म्हणाल तर तुमच्या मनात जसा असेल तरच ते तुमची साथ देतात बरं का उगंच देखल्या देवा दंडवत असे बाळूमामा नाहीत तुम्ही मनापासून तुम्ही समर्पण व्हा तुम्हाला त्याची प्रचिति येणार नंतर माझं गजानन महाराजांचं पण एक चरित्र लिहून झालं आणि गजानन महाराजांच्या चरित्राचा एक वेगळंच अनुभव आहे आणि त्याच्यानंतर मी टेंबे स्वामींचं लिहिलं ग टेंबे स्वामींचं चरित्र लिहिलं आणि लिहायला सुरुवात केली तर त्यावेळेला असं झालं की मला आता हे सगळं बंद करायचं होतं पण मी म्हटलं आता महाराजांना कारण गोंंदवलेकर महाराजांचा मी अनुग्रह घेतलेला आहे आणि मी आता सांगितलं की आता मी हे तुम कारण दीड महिन्यात माझं चरित्र लिहून होतं आता मी हे सगळं बंद करते आणि तुम्ही मला घेऊन जायचं तर मी असं म्हटलं म्हणजे पूजा करताना महाराजांची आणि मग आता म्हटलं काय करायचं मग मी गावामध्ये जे ग्रंथालयाच्या दुकानात गेले आणि महाराष्ट्र ग्रंथ भांडार आहे आमच्या कोल्हापुरात तिथं मी गेले आणि मग टेंबेस्वामींचं चरित्र मी त्यांना मागितलं तर त्यांनी मला असं सांगितलं की भैरवी इतक्यात ग करायची नाही आहे आणि माझ्या डोळे एकदम चमकले भैरवी इतक्यात करायची नाही आहे हे तुम्ही कसं म्हणू शकता नाही म्हणाले नाही करायची भैरवी इतक्यात हे घेऊन जावा श्रीधर स्वामींचं चरित्र आता याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे आणि मी टेंबे स्वामींचं चरित्र घेऊन आले चरित्र लिहायला सुरवात केली पंचवीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला माझ्या मुलीनं मला माणगावला घेऊन गेली ही एक प्रचिती म्हणजे अशा तुम्हाला प्रचिती साक्षात परमेश्वर देतो तुम्ही विश्वास ठेवा नक्की तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि विचार करण्याची पद्धत दुसऱ्याबद्दल तुम्ही सतत तक्रार राग असं करू नका ते तुम्हाला जगायला शिकवतं आणि संतांनी आपल्याला हे सांगितलं आहे एक बोट तुम्ही त्यांच्याकडे केलं तर चार आपल्याकडे असतात त्यामुळे तुम्ही छानपणे आणि आनंदाने रहा असं माझं म्हणणं आहे आणि मग ही कला मी म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं लिखाण आता चालूच असणार आहे कारण आता मी दासबोध लिहीते दासबोधनंतर आता श्रीधर स्वामींचं चरित्र लिहायचं आहे महाराजांच्या आज्ञेनुसार बघूया आता कसं काय होतं ते नमस्कार झाले किती